हॅलो नमस्कार माझे नाव सुचेता संजय शिंदे धा मी धाराशिवहून बोलत आहे माझा डिजिलॉकरचा जो नंबर आहे वर्षानुवर्ष तोच आहे त्यामुळे मला तो चेंज करून घ्यायचा आहे मग तो चेंज करण्यासाठी कोणती कोणती कागदपत्र लागतील आणि आधार कार्ड लागेल का पॅन कार्ड किंवा पास पासबुक लागेल ती थोडं मला तुम्ही सांगा आणि कधी यावं लागेल मी स्वतःच यावं लागेल का का दुसरं कोणी आलं तर चालेल आणि पे त्याच्यासाठी जी लागणारं पेमेंट आहे ते अगोदरच द्यावं लागेल का काम झाल्यानंतर दिलं तर चालेल ती चेंज केल्यानंतर नंबर किती दिवसात येईल आणि तो नंबर आला तर तुम्ही कसं सांगणार कॉल करून सांगणार की ऑनलाईन येणार का पोस्टने येणार आहे आणि त्याच्यासाठी पेमेंट लागणारं पेमेंट जी पेमेंट आहे ती क कसं देऊ ऑनलाईन देऊ का रोख स्वरूपात देऊ मी स्वत यावं लागेल का